झाड मला घरातील बागा बागाची खूप आव म्हणजे बागेतली खूप आवड आहे माझं माझ्या घरी झाड मला खूप आवडते मी कुठूनही आणते पण मला झाड पाहिजे म्हणजे असं झाड आवश्यक आहे घराला असं म्हणजे त्याच्याने ऑक्सिजन भेटते घर अस म्हणजे असं चांगलं दिसते का झाड आहे झाड राहिलं तर घर कसं मस्त असं व्यवस्थित आणि छान दिसते मला झाडाचं खूप आवडही आहे आणि झाड मी विकत आणीन पण आणीन घरात झाड लावीनच एक एक नाही दोन नाही पण मला झाड खूप आवडते झाड घर झाडाशिवाय घर चांगले नाही दिसं असं घ झाड पाहिजेच घरात झाड असल्याशिवाय झाडा म्हणजे झाडाचं कसं आहे झाडाचं मस्त साफसफाई करावं लागते झाडाच्या कुंड्या ठेवा लागते त्यांना झाडा झाड कुंड्यात कुंड्यात तर लावावंच लागते म्हणा त्यांना खत द्यावं लागते पाणी द्यावं लागते त्यांचं ते पानं वाढले वगैरे राहिले पानं काढावे लागते त्याचे पिवळे पानं काढावे लागते आणि म्हणजे त्याला स्व त्याही झाडां झाडांनाही चांगलं ठेवावं लागते व्यवस्थित आणि कसं झाडं हे असे म्हणजे व्यवस्थित नाही ठेवलं तर ते खालून वगैरे मग हे खराब व्हायचं भीती आहे चिमून जाते मरून जाते म्हणजे असे चांगले राहिले पाहिजे झाड म्हणून आपण त्यांना किती प्रयत्न करत राहतो पाणी टाकत राहतो झाडाला त्याला अजून काही जसं सलपेट देत राहतो त्याच्यात थोडंसं फवारे मारतो काही ना काही त्याचं चालूच राहते झाड खूप महत्वाचं आहे आणि झाड पाहिजेच घरी आणि चांगलं पण दिसते मग आणि माझी मला खूप आवडते पण झाड झाड लावणं हे खूप महत्वाचं आहे